मराठी ही एक अभिजात आणि समृद्ध भाषा आहे या भाषेतून कथा कादंबरी नाटक ललित हे साहित्य प्रकार तर लिहिले गेले आहेतच की ज्यांच्यामुळे मराठी मनाचं आणि इतर ही भाषिकांचं मनोरंजन आणि प्रबोधन झालेलं आहे पण कालगणिक नवीन अभिव्यक्तीची साधने निर्माण झाली आहेत यूट्यूब असेल पॉडकास्ट असेल किंवा अन्य माध्यम आहेत रंगमंच माध्यम आहेत या सगळ्या माध्यमांमधून मराठी भाषेचा वापर केला जातो मराठी भाषेची समृद्धी वाढवण्यामध्ये तिच्या बोलींचा एक खूप मोठा योगदान आहे यामध्ये आणि ह्या अभिव्यक्तींमध्ये मराठी भाषेचं अंग अ अभिविन्न आहे